ऑनलाईन शालेय शिक्षणाचा विद्यार्थ्यांना सकारात्मक बदल घडलेलेत आहेत जसं ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लवचिकता आणि वेळेच व्यवस्थापन करण्यामध्ये खूप महत्त्व आहे श ऑनलाईन शिक्षणाचं ऑनलाईन शिक्षणामुळे काय होतं की ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीच्या वेळेत त्यांना शिक्षण शिकण्याची संधि मिळते हे विशेषता ज्यांच्यासाठी आहे जे की जे लोकं जे विद्यार्थी खेळ कला किंवा इतर उपक्रमामध्ये खूप व्यस्त असतात त्या लोकांसाठी ऑनलाईन प्रणाली ही खूप उपयुक्त आहे आणि ऑनलाईन प्रणालीमुळं आणखी एक फायदा आहे जो की खर्चाची बचत म्हणजे जे ऑनलाईन शिक्षणामुळे बर्याचशा विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही प्रवासाचा खर्च लागत होता परत वसतीगृहामध्ये राहण्याचा खर्च व इतर खर्च वाचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा बराचसा फायदा झालेला आहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे काय झालं आहे विद्यार्थ्यांचं डिजिटल साधनांचा वापर हा वाढलेला आहे त्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान कौशल्य ते पण वाढलेले आहे तर वैयक्तिक शिक्षण म्हणजे वैयक्तिक शिक्षण अनुभव वाढलेल्या यात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतिनुसार शिक्ष शिकण्याची संधी मिळते हे यामध्ये हा एक फायदा आहे की एखाद्या मुलाला जर ती गोष्ट समजली नाही तर तो डिजिटलमार्फत तो परत बघून तो आपलं आपलं अडचण जी आहे तो दूर करू शकतो आणि यामध्ये आहे ऑनलाईन शिक्षणामुळे काय होते की काही विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे समस्या कमी होतात कारण त्यांना शाळेत जो काही दबाव होता किंवा चिंता होती ते कमी होतात हे ऑनलाईन शिक्षणामुळे